घरात ठेवली जाणारी रोपे म्हणजे प्रथम तर तुळस मनीप्लांट कोरफड स्पायडरमॅन झेंडू इत्यादी न कशामुळं आपण ही झाडं घरात ठेवतात तर ह्यापासून आपल्याला हवा शुद्ध आणि ताजी छान त्याचा वास सुंदर येतो म्हणून या झाडांमुळं आपल्याला खूप ताजे ताजे तवाने असे फ्रेश वाटतं या झाडांपासून हवा बाकीच्या झाडांपासून पण आपल्याला हवा मिळतेच पण ह्या विश विशेष करून या झाडांपासून जास्त हवा मिळते कार्बन डायऑक्साईड मिळते स्वच्छ आणि ताजी हवा मिळते म्हणून आपण ही झाडं घरात ठेवतात कारण झा आणि आपल्याला कसं सकाळी उठल्या उठल्या जर झाडं दिसली तर आपण एकदम फ्रेश आणि स्वच् फ्रेश होतात म्हणून आपण उठलं की ते झाडं दिसावे म्हणून अंगणात लावलेले असतात घर स्वच्छ होते ही झाडे घरात ठेवली जातात